हाय सिड कसा आहेस अरे हो मी बरी आहे मस्त अरे तुला तर माहितीच आहे ना की मी रितूच्या लग्नाला जयपूरला येणार होते हम्म हो पाच तारखेला ट्रेन होती माझी गरीबरथ पण अरे इथे एका अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी मला जज म्हणून बोलवलं अरे आणि मला काहीही करून तो कार्यक्रम काही टाळता येणं शक्य नाहीये त्यामुळे माझा हा जो जयपूरला येण्याचा प्लॅन आहे आता तोच मला कॅन्सल करावा लागणार आहे हम्म

आता माझा राहण्याचा प्लॅन होता तिथे एक आठवडा भर तरी दोन दिवस तर ट्रॅव्हल मधेच गेले असते हो पण आता मला ना हे तिकीट कॅन्सल करावं लागणार आहे पण मला माहिती नाही कसं करायचं मला जरा सांगशील का ओके हो हो हां रेल्वेच्या साईटवर जायचं का अच्छा पी एन आर नंबर बरोबर आणि हो ट्रेनचा नंबर आहे बरोबर आहे रिजर्वेशन ना माझं थ्री टायर एसी मध्ये रिजर्वेशन केलेलं होतं हो खूप आधी केलं होतं गरीबरथ मध्ये अच्छा मी जर मी तुला पी एन आर नंबर सांगितला किंवा ती सगळी जी काही डिटेल आहे ती सांगितली तर तू कॅन्सल करू शकशील का प्लीज करशील माझ्यासाटी थँक्यू थांब मी तुला सांगते हा लिहून घेतोस पी एन आर नंबर आहे टू एट वन फाईव एट थ्री वन एट टू टू मराठीत सांगू का दोन आठ एक पाच आठ तीन एक आठ दोन दोन आणि ट्रेनचा नंबर आहे दोन दोन एक आठ दोन हो साताऱ्याला जी थांबते ना थोड्या वेळसाठी साताऱ्यावरून जाते ती नंबर जे पी आर जी आर ई एक्स पी हां गरीद गरीब रथ एक्सप्रेस बरोबर आहे हां तू माझं रिजर्वेशन कॅन्सल करशील का थँक्यू सो मच आणि काय वाटतंय तुला कॅन्सल केल्यावरती किती टक्के आपल्याला परत मिळू शकतात रिफंड म्हणून अच्छा ट्वेंटी पर्सेंट ते कट करतात अच्छा अच्छा ओके काही हरकत नाही कारण की मला येणं पॉसिबलच नाहीए रे हो ना